हॅलो नमस्कार मी वैशाली महाजन बोलते मी पूर्वी समता कॉलनीमध्ये राहत होते तेव्हा माझे आणि आता सध्या मी समरनगरला आलेले आहे पण माझे लाईट बिल पूर्ण पहिले सम समता कॉलनीच्या पत्त्यावर जात आहे ते मला इकडच्या पत्त्यावर मिळू शकेल काय त्या पत्त्यावर न पाठवता तुम्ही इकडच्या पत्त्यावर पाठवा म्हणजे ती पुढची बिले मला मिळू शकतील